मला निसर्ग छायाचित्रण करायला लय आवडते का तर तसं बघायला गेलं तर सहजासहजी मला तो वेळ भेटत नाही पण ज्यावेळेस रविवार वगैरे सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी मी जवळचेच जे आमच्या उस्मानाबादच्या जवळपास डोंगररांगा वगैरे आहेत किंवा रामलिंग वगैरे म्हणून आहे तिथं भरपूर झाडी आणि वन्यजीव वगैरे पाहायला भेटतात तर त्यावेळेस मी तिथं फोटोग्राफीला जातो आणि मला ते आवडतं पाहायला गेलं तर निसर्ग फोटोग्राफी ही एकंदरीत बघायला गेलं तर सोपी गोष्ट नाही कारण तुम्हाला खूप वेगवेगळ्या वातावरणांमध्ये फोटोग्राफी करायला लागते उन्हाळ्यांमध्ये ज्यावेळेस वाळलेलं गवत असतं त्याचा सोनेरी इफेक्ट येतो त्याच्यामुळे एक सोनेरी गालिचा पसरल्यासारखा दिसतो त्यावेळेसची फोटोग्राफी खूप वेगळी असते त्यावेळेस पाहायला भेटणारे पक्षी वेगळा असतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाहायला गेलात तर डोंगररांगा वगैरे जाऊन तुम्हाला जर फोटोग्राफी करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं घसरण्याचा किंवा इजा होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणारे एक वन्यजीव किंवा जे पक्षी आहेत ते खूप वेगळे पाहायला भेटतात त्यावेळेसचे निसर्गाची फोटोग्राफी खूप वेगळी असते आणि सगळ्यात सुंदर व क्षण बघायला गेलं तर हिवाळ्यातली फोटोग्राफी असते ज्यामुळे पावसाळा उलटल्यानंतर जो काही गालिचा हिरवा असतो आणि त्यामध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे फोटोग्राफी करू शकता धुक्यातली फोटोग्राफी करू शकता त्यामुळं मला ते आवडतं आणि बघायला गेलं तर निसर्ग फोटोग्राफी ही कठीणच म्हणता येईल